हॅलो तुम्ही मनीप्रभा हॉटेलमधून बोलत आहेत का हं मी तुमच्या रेस्टोरंटमधून पिझा ऑर्डर केला होता पण मला पत्ता सांगण्यात थोडी चूक झाली होती तर माझा नवीन पत्ता एकदा रजिस्टर करा टिळक चौक वाशिम